माझे आवडता कलाकार किंवा गुरु असं म्हटलं तर रवी भागवत म्हणून आहेत त्यांच्याकडूनच मी ऑनलाईन चित्रकला ड्रॉइंग स्केचिंग वगैरे शिकलो त्यांचं जे काम आहे ते म्हणजे ते लहान मुलांना पण शिकवतात मोठ्या माणसांना पण शिकवतात लहा वेगवेगळे फ्री क्लासेस पण घेतात शाळेमध्ये वगैरे जाऊन पण प्रदर्शन वगैरे करतात किंवा फ्रीमधे शिकवतात कलेला उत्तेजना देतात म्हणजे भरपूर असं त्यांचं चांगलं कार्य आहे त्यांची जी चित्र काढायची पद्धत आहे किंवा जी शिकवण्याची पद्धत आहे ती भरपूर चांगली आहे कुणालाही सहजपणे ती शिकता येईल त्याच्या व्य त्यांच्याव्यतिरिक्त मी बाकी ऑनलाइनवर यूट्यूबवर भरपूर इतर कलाकारांचे व्हिडिओज वगैरे बघतो आणि त्यांनी त्यांच्याकडून पण शिकतो पण आवडतं म्हटलं तर हेच आहेत रवी भागवत जे महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहतात आणि तिथूनच ऑनलाईन जास्तीत जास्त लोकांना शिकवतात आणि मला पाहायला म्हणजे निसर्गचित्र काढलेले काढलेले किंवा काढताना आवडतात आणि व्यक्तिचित्रांचं स्केचिंग करणं आवडतं